मी ढोकळा बनवला होता आणि इडली बनवली होती माझ्या मैत्रींना मला शाव कॉलेजच्या मैत्रिणींना खूप जास्त आवडली होती तर त्यांनी मला ती कशी तू बनवली दीपाली आम्हाला त्याची रेसिपी सांगव किंवा नाहीतर आम्हाला त्याचा विडिओ पाठव तर मग मी त्याचा विडिओ तयार केलेला होता ढोकळाच ढोकळ्याचा जो विडिओ बनवलेला होता मी ते तुम्हाला सांगते मी दोन वाटी बे बेसन घेतलेलं होतं आणि एक वाटी अर्धा वाटी रवा घेतला होता आणि त्याला चांगल्या पद्धतीने चाळून घेतलं होतं त्याचप्रमाणे मी चवीनुसार मीठ टाकलं होतं आणि चिमूटभर हळद टाकली होती आणि एक ते दोन चम्मच मी त्यामध्ये तेल टाकलं होतं कच्चं ऑईल आणि त्यानंतर मी त्याला चांगल्या पद्धतीने फेटलं फेटून फेटून मिनिमम फेट मला अँटिक्लॉकवाईज म्हणजे वन साईडनी मी त्याला कमीत कम पंधरा ते वीस मिंट फिट फेटलं ते फेटूनशान आणि मग त्यानंतर मी ते जे मिश्रण जे तयार केलेलं बनवलेलं होतं मी ते फेटलेलं मिश्रण मी कमीत कमी अर्धा तास मी ठेवलं थोडंफार आमण्याकरिता आणि त्यानंतर मी इथे एक साईडला मी इडलीच्या कुकरमध्ये साईड खाली पाणी ठेवलं त्यानंतर मी चाळणी ठेवली इडलीच्या कुकरमध्ये वरती आणि त्यानंतर ते ढोकळा बनवण्याचं जे पात्र असतं जर्मनचं त्याला मी तेल ऑइल लावून घेतलं ऑइल लावल्यानंतर मग मी जसं ते पाणी उकळून आलं उकळी आलं तर मी त्या ढोकळ्याच्या पातेल्याला ऑइल लावलं आणि ढोकळ्याचं पात्र जे आहे ते मी इडलीच्या कुकरमध्ये ठेवलं आणि त्यामध्ये मी जे मिश्रण मी जे तयार केलं होतं त्यामध्ये मी इनो टाकून परत दोन मिंट मी त्याला वनसाईडनी फेटलं आणि फेटल्यानंतर मग मी ते जे मिश्रण आहे पटकन त्या भांडयामध्ये किंवा त्या पात्रामध्ये मी टाकलं आणि ते टाकल्यानंतर त्यावर तर लगेच प्लेट ठेवली आणि लगेच इडलीच्या पात्राचं वरचं झाकण लावलंन त्यावरती मी एक दगड हेवी म्हणून ठेवला की जेणेकरून ती वाफ जायला नको आणि ते पण ते जे मिश इडलीचं कुकर आहे तर त्याला कमीत कमी एक वीस ते पंचवीस मिंट मी त्याला हू दिलं मी त्यासाठी एक टाइमर लावून ठेवला वीस मिंटं किंवा पंचवीस मिंटाचा टाइमर लावलेला मी ते झाल्यानंतर मग मी परत त्याला कमी गॅस करून काढून बघितलं आणि टीस्पूनच्या साहाय्यानी मी ते चेक करून बघितलं की ढोकळा बनला की नाही बनला तर थोडाफार ओलसर होता त्यानंतर परत मी झाकण लावलंन परत त्यावरती तो दगड ठेवलेला त्यानंतर परत पाच ते दहा मिंट मी त्याला हू दिलं पाच ते दहा मिंट झाल्यानंतर मी कुकर बंद केला आणि त्याला थंड होण्यासाठी ठेऊन सोडून दिलं त्यानंतर मी एक छोटंसं जर्मनचं पातेल्यामध्ये तीन ते चार ज टीस्पून मी ऑइल टाकलं त्यामध्ये मी मोहरी जिरे आणि बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेला कढीपत्ता टाकला त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि साखर टाकली थोडीफार चवीनुसार आणि त्यामध्ये मी थोडंफार पाणी टाकलं पाणी टाकल्यानं ते उकळून घेतलं आणि उकळल्यानंतर गॅस बन करून त्यामध्ये मी अर्धा चम्मच सॉरी अर्धा निंबू मी त्यामध्ये पिळून घेतला कारण की एक आंबटपणा यासाठी आणि त्यानंतर मग ढोकळा थंड झाला मी कुकर काढले इडलीचं त्यानंतर ढोकळा थंड झाल्यानंतर मी त्याला एका प्लेटमध्ये एका डिशमध्ये काढलं आणि त्यानंतर त्याचे स्क्वेएरमध्ये मी

ठेवलं आणि पंदरा ते वीस मिंटानंतर मग मी त्यानंतर तेच्यावरती परत पाणी कोथिंबीर चिरून टाकली आणि मग ते नंतर लगेच मी खायला घेतलं त्याची जी टेस्ट होती ती खूप जास्त अप्रतिम होती आणि हाच असा मी हा ढोकळ्याचा मी व्हिडिओ बनवलेला आणि हा व्हिडिओ मी यूटुबला मी डा अपलोड केला त्यामुळं मला अशा बऱ्याचशा कंमेंट्स मिळाल्या की मॅडम तुम्ही जो मला आम्हाला सांगितलेला ढोकळा आहे तो आम्ही ट्राय करून बघितला घरी तो खूप छान लागतो खूप टेस्टी बनवलेला आहे खूप छान रेसिपी तुम्ही आम्हाला सांगितली अशा त्यामध्ये कंमेंट्स मिळाले आणि हा जो व्हिडिओ मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये वॉट्सअपद्वारे मी सेंड पण सुद्धा केलेला आहे आणि त्यांना मी तोंडाद्वा मी माझ्या तोंडाद्वारे पण पुन्हा त्यांना स्पष्टपणे सांगितलं की अशा अशा पद्धतीची मी पदार्थ मी त्यामध्ये ॲड केलेले आहे आणि या पद्धतीचा मी ढोकळा बनवलेला आहे